ते मी तुम्हाला काल कर्जवसुलीबाबत ना एक अहवाल दिला होता तर ते काय झालं मग त्याचं

हा हा पण तुम्हाला हप्त्यात दोन व्हिजिटं द्यावंच लागेल त्यांना

फोन कॉल्स वगैरे ते चालू ठेवायचे

आणि त्या आपल्या मागील महिन्याचं तीन फाईली पेंडिंग होत्या ते तत्कालीन लोनच्या तर त्याल त्या डॉक्युमेंट व्हेरिफाय केले काय मग ते

नाही पूर्ण पूर्ण तिघांचे पण डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे नाही तर नाही तर मग ते नाही तर ते मग मागं ठेवायची फाईल

हा आणि ते गोल्ड लोनचा पण एक रिपोर्ट तुम्हाला मागितला होता कारण ते एक वर्षाची मुदत राहते ना त्याच्यामुळे ते

नाही नोटीस देऊन सूचना करायची आधी हा हा आधी नोटीस द्यायच्या आणि ते कसं व्हॅल्यू संपली म्हणून असं असं करायचं बोलली घ्यायची त्यानंतर मग ते हे कमी कमी करायची पण हे झालं पाहिजे कारण आता वर्ष क्लोज झालं त्याच्यामुळं व्हायला पाहिजे ठीक आहे मग हो